कोण बोलतं आहे हां बोला मॅडम

अजून अजून हो आहे बोला मॅडम हां हो या ना हां ठीक आहे पण तुम्हाला अजून काय काय होतो आहे त्रास

हे कधीपासून होतं आहे तुम्हाला मॅडम हो का खूप खूप त्रास होतो का तुम्हाला मॅडम

मी आहे या तुम्ही पण तुम्हाला जरासं थांबावं लागेल हा कारण एक जरा पेशंट आहे माझ्याकडे त्या पेशंटला बघते आणि मग तुम्हाला मी हे करते जरा पाच दहा मिनटानी मी तुम्हाला कॉल केला तर चालेल का किंवा ह्याच्या आधी तुम्ही काय औषध वगैरे घेतली आहेत का मॅडम

एक एक काम करा सध्या तुम्ही काय करा बघा एक पेशंट आहे त्या पेशंटला मी बघते तोपर्यंत पंधरा वीस मिनटं जातील तर तुम्ही काय करा गरम पाणी करा आणि गरम पाण्यामध्ये ना थोडंसं विक्स टाका आणि थोडं दहा मिनटं तुम्ही वाफ घ्या बघा तुम्हाला थोडं बरं वाटेल

हां समजलं मी तुम्हाला काय म्हणाले हां हो पण वाफारा घेताना काय करा तुम चादर आहे ना ती पूर्ण तुमचं तोंड आहे चेहरा आहे ना तो चादरीने झाकून घ्या आणि ते पूर्ण वाफ घ्या वाफ घेतलीत ना की थोडंफार तुम्हाला बरं वाटेल

पाय वगैरे दुखतात का तर ते आपण चेक करू चेक केल्यानंतर मग मी तुम्हाला सांगते पण सध्या तुम्हाला ताप वगैरे भरला आहे आणि सर्दी वगैरे आहे ना तर त्यासाठी जरा पहिले ते तुम्ही पंधरा वीस मिनटं ते घ्या गरम करून

ओके ओके ठीक आहे चालेल मॅडम ते तुम्हाला सांगितलं आहे तेवढं ते करा आणि मग मला सांगा तुम्हाला कसं वाटते ठीक आहे हां चला बाय